वाशिम जिल्ह्यात अनेक प्रकारचे सांस्कृइ सांस्कृतिक उत्सव आणि कार्यक्रम साजरे केले जातात जसे की धार्मिक प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम आणि उत्सव इथे साजरे केले जातात आता वाशिम जिल्ह्याचं ठिकाणी आहे तर इथे सर्व जातीचे धर्माचे पंथाचे लोक राहतात तर सर्व जातीमध्ये किंवा धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण आणि उत्सव असतात जसे की हिंदू धर्म झाला तर त्याच्यामध्ये दिवाळी किंवा होळी नवरात्री असं असलं असं असते आणि ख्रिश्चन असलं तर त्याच्यामध्ये नाताळ ख्रिसमस हा असते आणि आपला राष्ट्रीय सण म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी म्हणजेच स्वतंत्र दिवस प्रजासत्ताक दिन हे साजरे क केले जातात आता सध्याच वाशिममध्ये सर्वांनी दिवाळी हा सण साजरा केलेला आहे दिवाळीमध्ये सर्वजण लहान मुलं फटाके फोडतात आ आणि सर्व मोठे जे आहेत घरातील व्यक्ती ते घराची साफसफाई करतात घराला कलरिंग करतात बाहेर लाइटिंग वगैरे ला लावतात आकाशकंदील लावतात सर्वजण नवीन कपडे घालतात नवीन नवीन खरेदी करतात बाहेर मोठाल्या मुली रांगोळी काढतात खूप चांगल्याप्रकारे दिवाळी सेलिब्रेट केली जाते घरामध्येसुद्धा वेगवेगळे खाण्याचे पदार्थ केले जातात जसे की गोड आणि तिखट जसे की चिवडा लड्डू गुलाबजामून असे वेगवेगळे पदार्थ केलेले जातात आणि त्याच्यानंतर नवरात्री पण सुद्धा सेलिब्रेट केल्या जाते नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा केलेली असते नऊ दिवस दोन टाईम आरती होत असते सकाळी आणि संध्याकाळी त्याच्यामध्ये लहान मुलांचे खेळ पण घेतले जातात नऊ दिवसामध्ये किंवा ज्या मोठाल्या लेडीज आहेत त्यांचेसुद्धा स्पेशल काहीतरी वेगवेगळे गेम्स घेतलेले जातात मग त्याच्यानंतर त्यांचे नंबर वगैरे आले की त्यांना बक्षिस दिलं जाते आणि ख्रिश्चनचा सण जर बघितला आपण तर ते नाताळ आहे नाताळमधे ते ख्रिसमस ट्री एवढं छान बनवतात ना वाशिममध्ये खूपच छान प्रकारे तो कार्यक्रम तो सण साजरा केला जातो जसे बौद्ध धर्म आहेत ते चौदा एप्रिलसुद्धा सेलिब्रेट करतात पूर्ण वाशिममधून रॅली वगैरे निघते आणि गणपती उत्सवसुद्धा साजरा केला जातो गणपतीच्या वेळेस पण आरती वगैरे होते आणि नंतर जेव्हा गणपती विसर्जन होते तेव्हा डी जे वगैरे लावून गुलाल फेकून पूर्ण रॅली वगैरे काढली जाते वाशिममधून असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या धर्माचे सण साजरे केले जातात आणि सर्वात विशेष म्हणजे आपले जे राष्ट्रीय सण आहेत प्रजासत्ताक दिवस स्वतंत्र दिवस हे सुद्धा चांगल्याप्रकारे सेलिब्रेट केले जातात शैक्षणिक कार्यालय किंवा ऑफीस जे असतात ह्या ठिकाणी सकाळी राष्ट्रगीत होते आपला झेंडा फडकवला जाते कार्यक्रम खूप चांगल्याप्रकारे होत असतात आणि वाशिममधून रॅलीसुद्धा निघत असते झेंडे वगैरे घेऊन कॉलेजचे मुलंमुली शाळेचे लहान मुलंमुली हे झेंडा घेऊन वाशिममधून रॅली काढतात अशाप्रकारे वाशिम जिल्ह्यामध्ये खूप चांगल्याप्रकारे कार्यक्रम आणि उत्सव साजरे होतात